हां हां आहे ना अवेलेबल आहे गहू ज्वारी ते सगळं सगळं आहे लगेच लगेच हां मी ते नोट करतो एक हां सांगा हां गहू एक के जी डाळ दोन के जी शेंगदाणे एक किलो बासमती राईस मोठं कट्टा बी भेटेल किलोची सब्जी बी भेटेल आणि ते जे राहते ना म्हणजे काढलेला आपल्याकडे दावतचा आहे

बरं ओपन जे आहे ना म्हणजे डायरेक् जे खुललेले राहते तर बेस्ट राहते ते हां म्हणजे ओपं म्हणजे जे पॅकेटमध्ये नसते तर आधीच ठेवलेलं तेतं हां ते बासमतीच येतं का आमच्या घरी तेच आहे ना पर्सनली भाजी चांगली तर एकदा ट्राय करा वाटल्यास कमी क्वांटिटी घ्या पाच किलो ब्रश पेस्ट सेनसोडानचे एक पेस्ट किती ग्रामचं मोठीवाली फिफ्टी ग्रामची देतो पापड हा है ना सगळी अवे्लेबल आहेत फेर्रो ा राॅशेस करूयात एक बॉक्स करून टाकतो किती पीस ते करू फॉटी पिसेस दोन बॉक्स करून टाकतो लिज्जत पापड

ठीक आहे बस्स टॉर्च आहे ना हातातच आहे हा जमते आहे

आम्ही ऑर्डर पाठवून देतोय घरी हो ॲड्रेस मला मॅसेज करून टाका मी बिल टाकून देतो